मी माझा अनुभव जो आहे सांगत आहे फुटबॉल स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न मी केला तो अनुभव मी सांगेन फुटबॉल खेळणे हे फक्त एक आठवड्याचा खेळ नाही तर तो वर्षानुवर्षं संघर्ष त्याग आणि तडजोडीचा खेळ तो यस एन डी एफ चालू असलेला डॉक्टर टी जाऊ ट्रॉपीमध्ये त्यांचा प्रवश प्र प्रवा शेअर करत होतो त्यामध्ये तुहासंग जिल्हा फुडबॉल असोसिएशन्स डी एफ एमधील अनुभवी फुटबॉल खेळाडूपैकी एक आणि गेल्या पाच वर्षांपासून फुटबॉल खेळत असलेल्या बेसांग चांगल्यासाठी फुटबॉल हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे लहान वयातच फुटबॉलची आवड निर्माण करून बेसांग या स्प अशा स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली ज्यामुळे त्याला ए फेअर अनुभव आणि वाढ मिळाली लोक आम्हाला एका विशिष्ट सामान्यादरम्यान मैदानावर फुटबॉल खेळताना पाहतात पण आमच्यासाठी तो काही आठवड्यांना आठवड्याचा खेळ नाही हा संघर्ष तडजोड आणि त्याचा अनुवर्षाचा खेळ जो सहसा सहसा दिसत नाही किंवा समजत नाही बेसांग सांगतात विशेष अ अपेक्षित भागातील खेळाडूंसाठी फुटबॉल स्पर्धेची तयारी करणे आणखी कठीण असते त्यासाठी कठोर प्रशिक्षन्स आवश्यक असते कारण चांग त्यांच्या दि दिनचर्येवर प्रकाश टाकतात ज्यातच सहज शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहाराचा आवश्यकता योग्य झोपेचे वेळापत्रक अवस्थावर अन्नापासून दूर रा राहणे तसेच सामाजिक कार्यक्रमाचा समावेश आहे अजिंक्यपद डॉक्टर ओ ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या अंतिस फेरीसाठी नोंदणी केल्यामुळे बेसांग व्यक्त करता माझ्या मते काही मागील सहभागाच्या तुलनेत अधिक मजबूत अधिक शिस्त आणि उत्साही परतलो आहेत तोआंग ए डी एफ सीच्या आणखी एक खेळाडू जो पहिल्यांदा डॉक्टर आंबेड स्पर्धेत सहभागी होत आहे देखील स्पर्धेची तयाऱ्याबद्दल सांगतो हा माझा पहिलाचा अनुभव होता म्हणून खूपच आव्हानात्मक होता अनुभव प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेणे खरोखरच खूप उपयुक्त होते तसेच वरिष्ठासोबत तयारी आणि प्रशिक्षण घेणे हे माझ्यासाठी खूप मोठी मदत होती माझा आत्मविश्वास घडण्यात आणि वाढवण्यात यांने खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली ओमाणसं नवीन खेळाडूसाठी तासनतासं ऊन्हात सराव करणे हे एक आव्हानात्मक काम होते परंतु कठोर प्रशिक्षणामुळे त्याला शरीरासाठी चांगला आहार तांत्रिक क्षमता शिस्त व लक्ष केंद्रित करणे यासारखे विविध पैलू प्रशिक्षण मिळवणं त्याने मी सांगतो मा अठरा वर्षे मी तरुण खेळाडू एक म्हणतो या स्पर्धेत सहभागी होण्याचा मला आनंद आणि सामान्य वाटतो जिथे मला व माझ्या वरिष्ठ खेळाडूंकने एकतर वरिष्ठ खेळाडूकडी कडूनही अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि यास्पर्धेत सहभागी होण्याची ही माझी दुसरी वेळ आहे मोंगुंब आणि टीम सकाळी पाच वाजता उठतो आणि सकाळी नऊ वाजता सराव सुरू करतो दुपारी बारा वाजेपर्यंत सराव सुरू करते करते मागील स्पर्धेच्या तुलनेत तरूण खेळाडू म्हणतो की खेळाडूंच्या स तसेच संघनात्मक रचना गर्दी आणि वातावरणात लक्षणीय बदल सुधारणा झाल्या होत्या माझ्या खे कुटुंबा व्यतिरे फुटबॉल ही मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट आहें मी सहा वर्षांपासून असल्यापासून मला फुटबॉल खेळतो पाहतो आणि वाचतो फुडबॉल जीवन बदलू शकतो फुटबॉल खरोखरच लोकांना एकत्र आणू शकतो फुटबॉल हा सर्वात सुंदर खेळापैकी एक आहे असे मी व्यक्त करतो आणि म्हणतो की हा खेळ त्यांच्यासाठी चांगला खेळ आहे ह्या याचा मी अनुभव तुम्हाला शेअर करत आहे